हां चैतन्य रेस्टॉरंट का अहो मी बोलती सौरब मांडरे आमची एक आत्ता ऑर्डर दिली होती बघा नाही नाही पनीर मसाला जे ऑर्डर दिली होती आणि तुम्ही पाठवलं चिकन मसाला असं कसं अहो अहो वेजिटेल शाकाहारी जेवण मागवलं होतं तुम्ही मांसाहारी देताय म्हणजे आता श्रावण महिना चालू आहे अहो तसं असतंय का सर नाही नाही नाही ये ती कसं आहे माहिती आहे का ती तुमचं ती तुमचं काय ऑनलाईन मी मागवली होती वाटल्यास तुम्ही ऑनलाईन चेक करू शकता माझी ऑर्डर काय आहे ती तुमच्या डिलीवरी बॉयकडून चूक झाली आहे ती तुमचं तुम्ही बघून घ्या मला सांगू नका काय तुला मी ऑर्डर करताना काय केली होती पनीर मसाल्याची हां पनीर मसाला आणि तुमची ऑर्डर आली इथं चिकन मसाला मी फोटो काढून पाठवू का तुम्हाला तुम्हाला खोटं वाटत असेल तर मी तुम्हाला फोटो काढून पाठवतो वाटल्यास नाही नाही तुम्ही तुम्ही प्रत्यक्ष बघा हो नाही तर व्हिडिओ कॉल करा मला नाही नाही तुमच्या पेजवर मी ऑनलाईन फोटो पोस्ट करू का रिव्यू देऊ का तसा नाही नाही मी काय मागवलं तर पनीर मसाला मागवला होता तुम्ही दिला आहे चिकन मसाला अहो सर श्रावण महिना चालू आहे आणि त्याच्यात तर मी शाकाहारी माणूस आहे नाही नाही ह्याच्यात आमची काही चूक नाही त्यामुळं एक तर असं करा एक तर तुमच्या डिलीवरी बॉयला हे ऑर्डर माघारी घेऊन जायला सांगा आणि त्याच्या बदल्यात दुसरी आम्हाला ऑर्डर दे पनीर मसालाची आहे अशी डिश आम्हाला पार्सल द्या किंवा मग ही ऑर्डर कॅन्सल करून आमचा आम्हाला रिफंड द्या नाही नाही सर याच्या व्यतिरिक्त नाही काय बाकी पण ही तुमची चूक झाली ती चूक सुधारा आणि आमचे ऑर्डर ही कॅन्सल करा आणि आम्हाला पैसे रिफंड करा किंवा त्याच्याबद्दल आमची जी मेन ऑर्डर होती तीच आम्हाला द्या आणि हे तुमची ऑर्डर परत घेऊन जायला सांगा

थँक्यू सर